मला लगोरी खेळायला खूप आवडते जेव्हा आम्ही लहान होतो तर आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळे घरी रहात होतो तर संध्याकाळ झाली चार पाच वाजले तर आम्ही सगळे लगोरी आजूबाजूचे म्हणजे सगळे बिल्डींगच्या वरचे खालचे सगळे एकठ्ठा व्हायचो ग्राउंडमध्ये आणि लगोरी आम्ही खेळायचो ते म्हणजे खूप छान आठवण आहे आणि मला आता पण म्हणेल कोणी की तू खेळते का म्हणून तर मी मला खूप आवडते ते खेळायला कसं त्याच्यामध्ये खूप सारे लोक राहते मग ते जेव्हा लगोरी आपण त्याला बॉल मारतो तर ते खाली पडते तर म्हणजे आणि आपण त्याला लावायला जातो त्याचं एक टावर बनवायला जातो तर खूप एक्साईटमेंट राहते आणि जेव्हा छोटं होतं तर तेव्हा खूप खेळायचो आणि आता कसं ते गेम आता एकदमच बंद झालेय आता कसे मुलं सगळे मोठे झाले आहेत तर सगळे फोनवर लागले राहते तर आता तो खेळ बंद झालाय पण मला तो लगोरी खेळ खेळायला खूप आवडते